ग्रामस्विकास सोसायटी बो ग्रामविकास सोसायटीमधनं बोलतात तुमचं अप्लि होहो तुमचं अप्लिकेशन आमच्या कंपनीला मिळालेलं आहेत तुम्ही काही डोनेशन संदर्भामध्ये त्यामध्ये अर्ज केलेला आहेत अच्छा अच्छा तुमचं ग्राफ बरं ग्राम विकास सोसायटी नेमकं तुमचं कार्य काय आहे म्हणजे कशा संदर्भात तुम्ही कार्य करता थोडं मला सांगू शकाल अच्छा अच्छा अच्छा बरं ठीक आहे तर तुम्हाला जो डोनेशन हवा आहे तो डोनेशन कशा स्वरूपामध्ये हवायत म्हणजे तुम्हाला काही निधी स्वरूपामध्ये पाहिजेल

बरं बर बरं ठीक आहे ना बरं आपला सल्ला जो असा प्राप्त झालेला आहे तो मी आमच्या मेन हेड साहेब जे आहेत त्यांच्याकडे फॉरवर्ड करतो आहेत त्यांच्याकडनं त्यावरती विचारवरनं झाल्यानंतर त्यांच्याकडनं जो काय आदेश आमच्याकडे प्राप्त होईल त्या आदेशानंतर आम्ही तुम्हाला पुन्हा सूचना करू पुन्हा डबल पुन्हाला कॉल करू त्याबाबत आम्ही तुम्हाला सूचना दिल ठीक आहे तर आम्ही आमचं तुमच्याकडची जी अप्लिकेशन आलेली आहे ती आमच्या मॅनेजर साहेबांकडे आम्ही फॉरवर्ड करतो आहे ठीक आहे हो हो हो हो काही हरकत नाही ना तुमचे आम्दाला पहिलीच अप्लिकेशन आलेली या संदर्भात बरं बरं ठीक ठीक आहे ना चालेल